मला जर चित्र काढायचं झालं तर मला एका फुगेवाल्याचं चित्र काढायला खूप आवडेल कारण मला फुगा खूप म्हणजे फुगे खूप आवडतात त्याच्यामुळं मी फुगेवाल्याचं चित्र काढायला काढायचा प्रयत्न करीन पहिल्यांदा मी एक अशी छान डार्क पेन्सिल घेईन ज्याने त्या फुगेवाल्याचे पहिले डोळे काढेन मग त्याचा म्हणजे फेस चेहरा काढण्याचा प्रयत्न करेन चेहरा का काढताना त्याला त्याचे जे चेहऱ्यावरची जी थोडी म्हणजे तो उन्हात फिरूनची उदासीनता की थोडासा तो थकलेला असेल तर असं थोडंसं त्याच्या चेहऱ्यावरती दाखवण्याचा प्रयत्न करेन त्याचे केस त्याच्यासाठी मी ब्लॅक कलरचा यूज करेन म्हणजे काळा कलर वापरेन त्याचे केस ड्रॉ काढण्यासाठी त्याच्यानंतर मानेचा भाग काढून त्याला खाली त्याचे हात काढून त्याचं पूर्ण शरीर क छातीचा भाग काढून घेईन आणि मग पाय काढून त्याचे एक जो हात आहे तो त्याचा एका हातामध्ये फुग्यांचा पुरा जो क काही असतो ते सेट असतो पूर्ण बंच तो दाखवेन एका हातामध्ये एका हातामध्ये त्याची इथं जर सायक सायकलवरून जात आहे असं त्याच्यामुळे एका हातात सायकल पकडली आहे आणि त्या फुग्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुगे दाखवेन मी जसं की लाल कलरचा फुगा पिवळा निळा हिरवा त्याच्या खांद्याला एक बॅग अडकवलेली आहे त्या बॅगमध्ये त्याचे न फुगवलेले फुगे आहेत एका साइडला त्याचं त्याच्यातच तो एका साइडला सुट्टे पैसे ठेवतो आहे आणि एका हातानी सायकल पकडली आहे तो फ्यू फुगे विकतो आहे त्याच्या बाजूला एका एक दोन लहान मुलं आहेत उभी आहेत असे दाखवेन मी त्या चित्रामध्ये मुलीने छान गुलाबी कलरचा फ्रॉक घातलेला आहे छान बॉ एक असं हेअर बेल्ट लावलेलं आहे त्याच्यावरती मिक्की माऊसचं चित्र छोटंसं दाखवेन आणि एक मोठ्ठा फुगा आहे त्या फुग्या फुग्यामध्ये छोटा फुगा असा दाखवेन एक लाइटवाला फुगा त्यानं लाइटवाले फुगे निघाले आहेत तर लाइटवाला फुगा काढेन आणि मिकी माऊसचा फुगा प्रिंटवाले येतात फुगे त्याच्यामध्ये एक मिकी माऊसचा फुगा असेल कार्टून्सचे फु फुगे डोरेमॉन छोटा छोटा भीम मोटू पतलू असे तो त्याच्या हातात फुगे आहेत आणि तो फुगे विकतो आहे छानपैकी त्याच्या सायकलला ते त्यानी हवा भरायचं मशीन लावलेलं आहे एका साइडला तो गॅस चा जो प हे असतो सिलेंडर तो लावलेला आहे असं मी छान असं चित्र काढेन